हॅलो साहेब मी तुमची कॅब बुक केलेली होती साहेब तुम्ही आले नाही मी अर्धा तासापासून इकडे आवळे बाबू चौकात उभा आहे तुम्ही सर आले काय नाही एवढा उशीर कशाला करता तुम्ही सर मला अर्जंट जायचं आहे असं करा पडते का काऊन एवढा टाइम होत आहे सर आता तुम्ही ना बुक मी ना कॅब बुक केली तुमची तुमच्यानं गोष्ट पण झाली माझी की तुम्ही येणार आहात तर कशाला एवढा टाइम करता सर माझी मीटिंग आहे अर्जंट मला जायचं आहे ओ सर तुम्ही लवकर या मी इकडेच उभा आहे आवळे बाबू चौकात आंबेडकर मिशनच्यासमोर हो सर